हॅलो चार्मी फ्लोरिस्ट हो हो बोला अच्छा मधुरा मॅडम हां हां बोला बोला तुमचं आतासं तयारीचं चालू असेल ना गोंधळ हो ते तर काय ते नक्कीच आहे ते आम्ही करणारच कितीही हे असेल पॅक्ट असेल आमचं शेड्युल तरीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी वेळ काढणारच आहोत काय मग यावेळी नवीन आहे तुमचं

वापरता येईल की पाचशे रुपयला दोन काड्या आहेत डिस्काउंड तसं एक दहा पंधरा टक्केपर्यंत होऊ शकतं त्याच्याहून जास्त अवघड आहे मॅडम आम्हाला पण ते ना आता गरमीचा सीझन चालू आहे तर कसं काय जमतं आहे आठशेला दोन काड्या आहेत हा बोला ना बरं अच्छा करू शकू तसं

ओके मग तुम्ही ते मला हे एक मेजरमेंट कळवाल का एकदा किंवा मला येईल का तिथे म्हणजे बघायला येऊ का आम्ही ते मग कळवाल का तुम्ही टायमिंग हां ते त्याच मापासाठी म्हणते आहे मी हो बऱ्याच दिवसांनी बोलणं होत आहे कसे आहात तुम्ही तशा

अरे वा थँक्यू मॅडम मंगळवारी आहे ना आम्ही सोमवारी येऊ आणि मग मंगळ मंगळवारी हां सोमवारी करून टाकू कंप्लीट

हो उद्या चालेल भेटूया भेटूया बाय